प्रत्येक राज्यातील स्थानिक व्यवसाय हे वेगळे वेगळे असतात जसे महाराष्ट्रात पोर्ट्समुळे बऱ्यापैकी व्यवसाय पसरलेले आहेत नाशिकमध्ये ॲग्रिकल्चर प्रोडक्सची बाजारपेठ खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे मग फूड प्रोसेसिंग युनिट खूप जास्त प्रमाणात आहेत आणि तसं नासिकचं उदाहरण घेतलं तर नाशिकमध्ये द्राक्ष जास्त पिकत असल्यामुळे वाईनरी इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे सुला वाईन ही इंटरनॅशनल ब्रँड हा नासिकमधूनच जात असतो आणि तो मोठा शेअर वाईनमधला आहे जो जगात त्याचा खूप मोठा ब्रँड तयार झाला आहे मोठा शेअर हा सुला वाईन्सचा आहे आता हा स्थानिक जे द्राक्ष आहेत तिथून सगळं द्राक्षात कलेक करून वाईन तयार केली जाते त्यामुळे बऱ्यापैकी द्राक्षाला मागणी असते आणि तसेच फूड प्रोसेसिंगमध्येही जिथे ॲग्रिकल्चर प्रोडक्टस जे असतात ते फूड प्रोसेसिंग पण खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात जसे नासिकमध्ये सह्याद्री फार्म्स म्हणून जे स फूड प्रोसेसिंग युनिट्स आहे आज त्यांचा हजारो कोटीचा टर्न ओवर आहे आणि त्या त्यांना पाहून अजून बरेच फूड प्रोसेसिंग तयार होत आहे जसे ते झालं आणि त्याच्याबरोबर कोल्ड स्टोरेजचं पण डिमांड वाढतं आहे मग हा पण व्यवसाय सध्या उदयास आलेला आहे कोल्ड स्टोरेजचा आणि बरेच व्यवसाय स्थानिक पातळीवर त्या त्या ज्या गोष्टी असतात त्याचं तयार होते मग आता नासिकमध्ये जर औद्योगिक दृष्टीने विचार केला तर महिंद्रा ही मोठी कंपनी आहे त्याच्याबरोबर ज्या छोट्या छोट्या कंपन्या त्यांना सप्लाय करतात त्या पण बहरलेल्या आहेत आणि त्या महिंद्राच्या जीवावर बऱ्याच कंपन्या आज स हे करत आहे म्हणजे उदयास आलेल्या आहेत अशा पद्धतीने पूर्ण एम आय डी सी ही डेवलप झाली आहे

नाशिकमध्ये भरपूर उ उद्योग हे जास्त करून फूड प्रोसेसिंगमध्ये आहे धन्यवाद